हॅलो नमस्कार मी प्रीती बोलते सर मी माझ्या या महिन्याचं म्हणजे मार्च महिन्याचं बिल तुम्हाला पे केलेलं आहे आणि पण त्याचं मला आत्तापर्यंत काही मॅसेज वगैरे आलेला नाही की तुम्हाला रिसिव्ह झालेला आहे म्हणून माझा ग्राहक क्रमांक आहे दोन चार तीन पाच सहा सात आठ तर तुम्ही एकदा मला चेक करून मला इन्फॉम करता का